हेलो प्लंबरचं काम करता ना आपण हो तर माझं आता सध्या मकान बांधलं दोन मजली

तर त्याच्यामध्ये आपल्याला फिटिंग करायची पाईपची

तर मग हे प्लास्टिकमध्ये करता का घिआयमध्ये करता आपल्याला कोणतं फ फायद्याचं ठरेल आपल्याला कोणतं फायद्याचं ठरेल मग

हो का हो हो

हो का बरं मग साधारण आता याचं काय पॉईंट कसं काय मजुरी तुमच्या देण्याघेण्याचं बजेट

तुम्हीच घ्या ना सगळ्या कॉन्ट्रॅक्टच तुम्ही या मोजमाप करा आणि किती का देणं होते कसं होते मग त्या हिशोबानं करता येते काम ते काम चांगल झालं पाहिजे हा नाही तर मग कसं होला हो नको हो हा गॅरेंटेड झाला पाहिजे नाही कसं मग आपल्या बाजूचे दोन मकान झाले आहेत तेही काम तुम्हाला भेटून जाईल आपल्या बाजूनं दोघं जणानं मकान बांधले तर ते बी काम तुम्हाला देतो जर हे चांगलं व्यवस्थित वाटलं तर ते काम तुम्हाला देऊन टाकू मी तुम्ही फोन करा मी येतोच हा मी दाखवून देतो तुम्हाला मग पाहून घ्या तसं सामान आणून मग फिटिंग करून द्या ती हो हो चालेल चालेल हो हो हो ठीक आहे मग हो हो हो